हा दादा नमस्ते कोंडुस्कर टूर्स अँड ट्रॅवल्समध्ये फोन लागला आहे का हा दादा आपल्याला एक कार ची आवश्यकता आहे पाच लोकांसाठी आपल्याला इथून मुंबईला जायचं आहे मिरजहून मग साधारण त्याचे किती किती त्याला भाडं लागेल किंवा किती त्याचे पैसे होतील हा आणि मग ते पाच लोकांसाठी मला अवेलेबल आहे का आत्ता ती कार कोणत्या कोणत्या तारखेला ती अवेलेबल आहे आणि कम्फर्टेबल तर आहे ना ती पाच लोकांसाठी मग मला एक बारा तारखेला एकदा लागणार आहे आणि एक सतरा अठरा तारखेला पण लागणार आहे मग एक साधारण माझा एक तीन चार दिवसांचा सतरा अठराला प्रवास असेल आणि बारा तारखेला एक दिवसाचा प्रवास आहे मग ह्याचा साधारण किती खर्च होईल वगैरे आणि मग कारमध्ये त्या कोणत्या कोणत्या सुविधा तुम्ही देणार म्हणजे किंवा आहेत त्यात कारमध्ये सगळं ठीक आहे आणि मग आपण इथून निघायचं किती वाजता आणि भाडं तुमचं परफेक्ट किती असेल म्हणजे कारण आम्ही पाच लोक आहे आणि तीन चार दिवसांचा तो प्रवास आहे आणि त्याच्या आधी एक दिवसाचा एक प्रवास आहे मग त्यात पण काहीतरी कमी करू शकत आहे का बघा भाडं ठीक आहे ओके चालेल धन्यवाद